हॅलो हो कशी आहेस मी पण एकदम भारी अरे ॲक्च्युली यार तुला कसं कळलं अरे लोकल ट्रेन बाप रे खरंच यार म्हणजे काय आता बोलायचं अरे मी किती वेळ माझ्या दादर स्टेशनवर उभी होती की आता ट्रेन येईल आता म्हणजे चर्चगेट स्लो गं की आता येईल आता येईल पण बाप रे चर्जगेट स्लो यायलाच मागत नाही ए सीच येते हे आता बाई ए सी तर परवडणारे का मला आता नाही परवडत मी जनरल घेतलेली कारणकी तर अरे हां ना आणि इतके फास्ट सगळे फास्टच येत होते मी म्हटलं अगं बाई अनाऊन्स कर स्लो कारणकी मी जोगेश्वरला राहते ऑफकोर्स जोगेश्वरीला फास्ट कुठे थांबणार आहे अंधेरीला मग अंधेरीवरून काय रिक्षा पकडून जाऊ का बने मस् खूप गर्दी गं बाप रे हां रे हां रे हां अगं अनुष्काचं सीन झालं समजलं का तुला तिथे ठाण्याला की ती अंबरनाथला राहते ना ती ठाण्याला इकडे ठाण्याला ती जॉबला येते तर झालं काय की ता आता पावसामुळे बघ ना सगळे लोकल थांबलेले तर ठाणे अडकलेली माहिती आहे ट्रेन घरीच गेली नाही ती विचार कर रात्रभर घरीच नाही हां ती मला फोन फोन ना करून लिटरली सांगत होती की ठाणे साईडला स्टॉप आहे करून लोकल सगळ्या आता मी कशी जाऊ घरी आता कशी जाऊ कधी सुधरेल काय मला तर नाही वाटत या सुधरेल काय तर काय मॅट्रो बिट्रो बनवतात पण बघ ना या मला नाही जमत मॅट्रोज पण बघ ट्वेंटी ट्वेंटी थर्टी थर्टी पुढे फिफ्टी फिफ्टी होईल लोकल कसं म्हणजे नॉर्मल माणसासाठी परवडतं ना गं

हां काय बोलते अरे हां अंधेरीला थांबते अरे हां अंधेरीला का थांबते भाई एवढा वेळ ते पण कुठे कम्प्लेंट करणार आहे तूच सांग अरे लोकल ना चणा स आणि टी सी पण बघ कसे पैसे काढायला जातात बाई खरंच मला तर बाप रे मी म्हटलं जाऊ दे काय बोलू आता आणि काय नाही लो इंडियाची लोकल आपली मुंबईची लोकल म्हणजे त्रास आहे त्रास खरंच हां वर्ड मी हाच यूज करेन मी त्रासच आहे करमेना अरे ॲक्चुल्ली यार ते तर आहे ते आहे काय बोलणार आता सध्याची परिस्थितीच ती झाली आहे सेम जा जा बाय बाय हां